हॅलो नमस्कार सर मला आपल्या हॉटेलमध्ये जरा एक आठ दहा लोकांसाठी एक टेबल बुक करायचं आहे तर आपल्या हॉटेलचं नाव काय समजेल अच्छा साई दरबार ओके सर सर एक माझी छोटीशी बड्डे पार्टी आहे सर माझे थोडेसे फ्रेंड आणि काही माझे रिलेटिव आहेत तर मला एक आठ दहा लोकांसाठी टेबल बुक करायचं आहे सात तारीख आहे पकडा जरा संध्याकाळी सात ते नऊ असा दोन तासाचा आमचा पोग्राम असेल त्या दरम्यान सर रात पान जर मला काही फुडवर किंवा ड्रिंक्सवर असे डिस्काऊंट वगैरे काय हा का तुमच्या हॉटेलचे काय ऑफर असतील तर जरा सांगितलंत तर बं बरं पडेल त्यानुसार मी पुढचं आयोजन नियोजन कसं आहे ते मला करता येईल

म्हीनू व आमचा असेल नॉनवेज मेनूमध्ये तुम्हाला काय आम्हाला काय असेल समजा तुमचा काय विशेष काय ऑफर असतील त्या सांगा किंवा आणखीन काय तुमच्याकडून काय डिस्काऊंट असेल ते सांगा अन् तुमा तुमच्या हॉटेलमधून आमच्यासाठी काय समजा सेवाक् देऊ तुम्हाला काय देता येईल काय फॅसिलीटी असेल ती पण सांगितलंत तरी अति उत्तम होईल जेणेकरून म्हणजे मी दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये जाणार नाही आपल्या हॉटेलचं मला खूप नाव समजलेलं आहे आपल्या हॉटेल जेवण खूप चविष्ट आहे चवदार आहे त्यामुळे मी आपल्या तुमच्या हॉटेलचं नाव चॉईस केलं आहे आन् तुमच्याकडं मला यायचं आहे हॉटेलमध्ये जेवायला तसं सर प्लीज जर बघा काही जर होत असेल तर मला कळवा तसं मी हॉटेलमध्ये तुम्मा टेबल बुक करतो तुमच्या हॉटेलमध्ये हो चालेल नक्की तसं कळवा तसं मग तुम्हाला मी अॅडवान्स पाहिजे तो तुम्हाला अॅडवान्स मी पे करतो अगोदर ओके सर